आमच्याइकडे वीज त वीज तशी खंडित होण्याचं प्रमाण पावसाळा सोडून इतर वेळा जवळपास नसल्यासारखं जमा आहे पण भारत हा आपला म्हणजे सुपरपावर व्हायच्या आपण गोष्टी करतो पण पावसाळ्यामध्ये थोडंसं वादळवारं आलं आणि थोडासा जरी पाऊस पडला तरी आमच्याकडे वारंवार वीज खंडित होते आणि त्याचं कारण अजून तर आम्हाला कळलेलं नाही आणि ते यम एस् सी बीवाल्यांना पण कळलं आहे का नाही याची शंका आहे कारण जर वर्षानुवर्षं त्यांना कळत नाही की बाबा थोड्या पावसामुळं कसं काय असं होतं आहे त्याच्यावरती काही कसलाही उपाय करत नाहीत तर ही जरा एक आश्चर्यकारकच गोष्ट आहे ही पावसाळ्यात वीज खंडित होणे हे एक भारतातला खूप मोठा काहीतरी ड्रॉबॅक आहे असं मला तरी वाटतं आहे आणि ह्याच्यावर सरकारनं काहीतरी तोडगा काढावा अशी मी विनंती करतो